हातपंपावर काम करताना हातपंप उन्हाळ्याच्या वेळेस थोडा लाम लांब टाईम घेते पाणी यायसाठी हातपंपावर टईम पाणी यायसाठी टाईम घेते आणि जर जास्तच कोरडा दुष्काळ पडला तर हातपंप बंद होऊ शकते त्याच्यात पाणी नसल्यामुळे ते पाणी वर येत नाही हातपंप कितीपण मारा त्याच्यानं येत नाही आणि जर समजा पाणी झालं तर त्या टाईममध्ये तो लवकर पाणी फेकते लवकर भरायला त्रास जात नाही जास्त वेळ